मला फोटोग्राफीची फार आवड आहे मी फोटोग्राफीसाठी फोटो काढणे ही मी माझ्या मोबाईलमधूनच शिकलेली आहे कुठलीही कार्यशाळा केलेली नाही पण मी माझ्या मोबाईलमधनंच सगळ्या फोटोग्राफी शिकलेली आहे फोटो काढणे मला फार आवडते परवा एक ठिकानी फो का कार्यक्रमाला किंवा कुठल्याही पर्यटनस्थळाला गेली असता मी तिथे खूप सारे फोटोशूट करते फोटोशूट करत असताना मी क् अनेक फोटोग्राफरचे फोटोशूट कसे करतात ते बघता बघता मी फोटो काढणे खूप शिकली आणि तसेच मला आवड असल्यामुळं मी यूटूबवर गुगलवर जाऊनसुद्धा फोटोग्राफी कशी करायची त्याचे अनेक प्रकार बघितले आणि त्याप्रमाणे मी फोटोग्राफी शिकली आणि फोटोग्राफीमधे अनेक प्रकार असतात जसे की आरशामध्ये पाणी टाकून त्यावर हात टाकून फोटो काढणे ए एक एक मॅजिकली असा फोटो निघतो हे मला कळलं आणि या छोट्याशा छोट्याशा प्रकारामधून इतका सुंदर फोटो निघते हे मला गुगलमधूनच मी शिकली आणि त्याचप्रमाणे न ते पाहता पाहताच मला खूप फोटोग्राफीची आवड निर्माण झाली